तारे आणि ग्रहाविषयी अधिक काही जाणून घेण्यासाठी मी कधी काही जास्त प्रयत्न केलेला नाही आणि स्टार ॲप किंवा वेबसाइटचा वापर स कधी काय हा अशी करण्याचा कधी गरज वाटली नाही पण सूर्यग्रहण चंद्रग्रहण पाहण्याची उत्सुकता खूप असायची आणि जेव्हा केव्हा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असायचं तर आम्ही लहानपणी बालपणी एक्सरेचे जे फिल्म्स असतात त्यामधून किंवा काही दुसऱ्या डिजिटल्स असतात फर त्याच्यामध्ये आम्ही बघायचो आणि त्यानुसारच आमचं मनोरंजन सुद्धा करायचो